हॅलो सर गु गुड गुडू गुड हॅलो सर गुड मॉर्निंग यस सर वो व्हॉट काईन आय हेल्प यू हो आमच्याकडे वन प्लसचे मो मोबाईल आहे हो सर तुम्हाला कोणता हे पाहिजे होता वर्जन आहे आमच्याकडे ते आमच्याकडे हे क कितीपर्यंत आहे म्हणजे तीस हजार आहे चाळीस हजार आहे प पंच्याहत्तर हजार आहे सर आमच्याकडे खूप व्हे व्हेरायटी आहे सर ब बत्तीस जी बी रँब आहे आणि ब एकशे अठ्ठावीस जी बी स्टोरेज आहे हॅलो सर डिस्काऊंट सर तुम्हाला कोणता पाहिजे मोबाईल कोणता वर्जन पाहिजे त्याच्यावर आहे आमच्याकडे सध्या वन प्लस ए ए एटीनवर आहे तर डिस्काऊंट तर तु तुम्ही घे घेऊ शकता का मग वन प्लस ए एटीन वर्जनवर आहे डिस्काऊंट हॅलो सर हॅलो सर आपलं दु दुकान हे साडे आठपर्यंत उ उघडं राहते सर तुम्ही कुठून बोलत होते सर मी पण बु बुलढाण्यावरूनच बोलतोय सर तू तू तुम्हाला डिस्काऊंट पण मि मिळून जाईल कारण की आता हे मा मार्च एंडिंग सुरू आहे म्हणून डिस्काऊंट मिळून जाईल सर तुम्हाला ओम मोबाईल शॉप बरं सर तुम्हाला लोकेशन सांगू का सर कुठे आहे

गुगल मॅपवर मी तुम्हाला पाठवून देईल तुमचा नंबर माझ्याजवळ आलेला आहे सर मी काय म्हणत होतो तु तु तुम्हाला आणखीन काय लागतं आहे का की वन प्लसच हवा आहे फक्त फोनचाय फोनची कॅमेरा कॉलिटी सर एक नंबर फोनची कॅमेरा कॉलिटी ती ती जर तुम्ही एकदा वापरली तर तुम्ही म्हणजाल डी डी डी एस एल आर क कमी पडेल त्याच्यासमोर सर एवढी चांगली फोनची कॉलिटी आहे हॅलो सर हो सर तर आणखी आणखी काय सेवा करू शकतो सर आपली हो नमस्कार सर